खरं म्हणजे लेखन सुधारण्यासाठी महत्त्वाचे म्हणजे चांगले वाचन मला अगदी लहानपणापासून चांगल्या पुस्तकाच्या वाचनाची सवय आहे खूप वाचन मी आजही करते वेगवेगळ्या साहित्यिकांच्या लेखणीतील कौशल्ये त्यामुळे समजतात तसेच नियमित पेपर वाचल्यामुळे आत्ताच्या लेटेस्ट बातम्याही समजतात आम्ही मैत्रिणी मिळून अनेकदा वेगवेगळ्या पुस्तकावर विषयावर चर्चा करतो आयुष्यात खूप अनुभव आजपर्यंत आले काही चांगले कधी वाईट ह्या सगळ्याच्या आधारे कधी अनुभव लेखन किंवा कविता मी लिहायचा कायमच प्रयत्न करते त्या आमच्या कॉम्प्लेक्सच्या नियतकालिकात कधी छापूनही येतात आमच्या ग्रुपमध्ये कधीकधी आम्ही असे वाचनी उप वाचनाचे उपक्रम करतो थोडक्यात भाषेची गोडी असेल तर अगदी वयाच्या सत्तरीतही तुम्ही काही ना काही भाषेसाठी योगदान देऊ शकता हेच खरे